वजन वाढायचे शक्यतोवर बरेच उपाय घरगुती असतात जसं की लोणी तूप त्याचबरोबर वेगवेगळ्या तऱ्हांची फळेसुध्दा असतात मोसंबी अंगूर शेप त्याचबरोबर केळी आणि विशेष म्हणजे आपण ड्रायफ्रूट म्हणजे जसं की त्यामध्ये

बदाम काजू पिस्ता अशा अनेक गोष्टी ह्या येतात आणि त्यामुळे वजन वाढविण्यास अजून एक लोकप्रियता आपण म्हणू शकतो की घरगुती उपाय सुद्धा तो म्हणजे चांगल्या रीतीचा व्यायाम करणे आणि चांगला योग्यसा आहार घेणे हिरव्या फळभाज्या खाणे यामध्ये सुद्धा आपलं योग्यरीत्या वजन वाढण्यास मदत होते